आधुनिक युगात इंग्रजीकरण होत आहे को शहरीकरण होत आहे तर आपला जे मराठी बाणा जो असतो तो तो आपण विसरत आहोत आपले जे मुळं आहेत ते आपण विसरत आहोत आणि वाढत्या जगाशी आपल्याला जेव्हा कंपिट करायचे आहे जेव्हा जगाशी पाऊलाला पाऊल टाकून चालायचे आहे त्यासाठी आपल्याला जगाची भाषा म्हणजे इंग्रजी आपल्याला अवलंबवावी लागणार आहे आपल्याला इंग्रजीची गरज आहे आणि ही गरज लोक जाणतात त्यामुळे इंग्ल इंग्रजीकडे थोडंसं लक्ष देण्यात येत आहे त्या लक्ष देण्यामध्ये मराठी भाषा थोडीशी म्हणजे मागे पडत आहे मराठी भाषा ही तेवढीच महत्त्वाची आहे पण आपल्याला सध्या ह्या ग्लोबलायझेशनमुळं थोडंसं प्रॉब्लेम होत आहे मराठीला आणि इंग्रजीकरण शाळेंचं खूप होत आहे आणि आईवडील पण मुलांना इंग्रजी शाळेत टाकण्याचा हट्ट धरत आहेत त्याच्यामध्ये त्यांना मराठी भाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा बदललेला आहे मराठी भाषेकडे आपण त्या दृष्टीने पाहत नाही ज्या दृष्टीने आपण इंग्रजी भाषेकडे पाहतो आपल्याला वाटतं की मराठी माध्यममध्ये शिकून लेकराला ज्ञान नाही मिळणार आपल्याला वाटतं की ज्ञान इंग्रजीमध्ये खूप अवेलेबल आहे आणि मराठीमध्ये नाही आहे म्हणून त्यात खरं पण आहे पण मराठीमध्ये अनुवाद करणारे लोक पण येतील जर आपण मराठीला तेवढी चालना देणार असं मला वाटतं तर त्यामुळं खूप दुर्लक्ष होत आहे मला वाटतं की ते जेवढं होईल तेवढं आपल्याला मराठीकडे पण लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून मग इंग्रजीचे जे महत्त्वाचे लेख आहेत किंवा महत्त्वाचं जे ज्ञान आहे ते आपण मराठीत आणणार आणि सर्वसामान्यांपर्यंत त्याला पोहोचवणार आणि भाषेचे रक्षणही होणार आणि भाषेचे संवर्धनही होणार यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे